हॅलो नमस्कार कोण बोलायलं हं ठीक आम आम्हाला ते सिद्धेश्वर डॅमला फिरायला जायचं होतं आम्ही चार पाच मैत्रिणी ओ इथून वसमतहून जवळपासच्या आम्हाला सगळ्या ठिकाणं फिरायचे आहेत सिद्धेश्वर डॅम पुन्हा औंढ्या नागनाथ मग बोर डॅम सिद्धनाथ हे सगळंच आम्हाला करायचे आहे

हां ते काय रेट क काय के हे आहे काय कमी जास्त हां किती काय किलोमीटर तर किती होईन हा आम्हाला बोराळा बी करायचा होता आणि सगळे औंढ्याच्या जवळपासच सगळं जे असं हे करायचं होते देवस्थान तर कायतरी कमी जास्त करा केव्हा येऊ केव्हा हे करतात आम्हाला रविवारी जायचं होतं हो

हा आणखीन काही असं बघावसं वाटलं तर भाडं काही वाढंल का गाडी कशी आहे ए सी आहे का नॉन ए सी आहे मग त्याचं काही कमी जास्त होईल कमी हा बरं ठीक आहे मग रविवारी मी करते तुम्हाला कॉल हो ठीक आहे धन्यवाद ठेवते